हॅलो भाग्यश्री ट्रॅवल्स ना हां मी तुमच्याकडे एक सहा महिन्यापूर्वी मला वाटतं साधारण मागच्या जानेवारीमध्ये एक कार बुक केली होती एअरपोर्टला जाण्यासाठी मुंबई एअरपोर्ट हो तर मला परत तुमच्याकडे म्हणजे तुम त्या कॅबचा अनुभव माझा खूप चांगला होता तर परत मला अशीच एक छोटीशी ट्रिप करायची आहे तर त्याच्यासाठी मला बुक करता येईल का कार हो मी तुम्हाला डिटेल्स पाठवते ह्या हा व्हॉट्सॲपवर आहे का नंबर तुमचा हो चालेल पाठवते फक्त मला मी फोन करण्याचं कारण आधी की मला त्या वेळेला जे ड्रायव्हर मिळाले होते त्यांचं नाव होतं मंगेश देव तर मला तेच ड्रायव्हर परत मिळू शकतील का ते मिळाले तर फार बरं होईल हो चालेल मग मी तुम्हाला डिटेल्स पाठवते तुम्ही मला व्हॉट्सॲपवर कन्फर्म करा चालेल ओके धन्यवाद